हॅलो मी रानू भिलवाड बोलते आहे दिपाली हां बोला दिपाली कसे आहे तुम्ही अच्छा मी पण छान आहे काय म्हणते बारावीला किती परसेंटेज पडले तुम्हाला अच्छा अच्छा बोला बोला हां हां हां अच्छा अच्छा बघ बघ आपल्याकडे की नाही खूप छान छान कॉलेजेस आहेत आणि ट्वेल्थनंतर जे आहे तू वेगवेगळे कोर्स करू शकते बी सी सी ए तर करू शकते त्याच्या व्यतिरिक्त पण तू इतरही कोर्सेस करू शकते बी बी ए पण करू शकते आहे त्यानंतर बी वॉक पण करू शकतेस असे वेगवेगळे कोर्स करू शकतेस आणि आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये खूप छान छान कॉलेजेस आहेत तिरपुडे कॉलेज आहे त्यानंतर प्रियदर्शनी कॉलेज आहे बी एम सी कॉलेज आहे

अच्छा

तिरपुडे पण छान आहे कॉलेज तिथे पण छान गायडन्स देतात आणि एज्युकेशन छान आहे तिरपुडे कॉलेजचं पण बी सी सी एला तुम्हाला साधारणतः एक साठ ते सत्तर हजार पकडून चालावे लागणार

आणि त्याच्यात कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये स्कॉलरशिप वगैरे असते ते तुम्ही ऍडमिन डिपार्टमेंटला विचारलंत ना तर ते तुम्हाला सांगून देतील पूर्ण आणि परत त्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी पण छान आहेत तुम्हाला काही वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज पण येतात त्याच्यामध्ये आणि काही प्लेसमेंट आपल्या कॉलेजला अवेलेबल असतात तर ते सुद्धा भेटून जातील तुम्हाला इथे तिरपुडेमध्ये मग

ठीक आहे हो हो हो चालेल चालेल आणि कुठलीही काही मदत लागली करिअरविषयी तर मग फोन कराल